देशात उपलब्ध असलेली रुग्ण रुग्णालयं आणि वैद्यकीय सेवा अधिक उत्तम आहे आणि त्याचबरोबर सगळ्या रुग्णालयातल्या सेवक व डॉक्टरवर्गाचे काम उत्तम आहे पण अजून काही त्रुटी असल्यामुळं थोडं अजून त्यांना चांगलं करता येईल किंवा भविष्यात खूप काही चांगलं करू शकता येईल आणि त्याचबरोबर रुग्णालय आत्ता रुग्णालयांची संख्या वाढलेली देखील आहे खाजगी पण आपले गव्हर्मेंट रुग्णालयं चांगले आहेत सुविधा उत्तम आहेत आत्ता तिथं सध्या परिस्थितीत आणि सगळ्यांना परवडेल असेच आहे आणि त्याची माफक अशी सुविधा आहेत तिथे त्यात आणि भरपूर योजना आहेत सगळ्या सगळे मध्यमवर्गीय लोक त्याचं लाभ घेऊ शकतात आणि ते लाभार्थींना योजना ती मिळून जाईल अशी पण आहेत आणि कोविडसारख्या महासाथीला म्हणजे खूप असा म्हणजे चांगला प्रतिसाद होता रुग्णालयांचा सगळे तत्पर होते वेळचा वेळ आणि काळजी घेत होते आणि असं उत्तम कामगिरी आत्ता रुग्णालय जे आहे आपल्या इकडं सध्या परिस्थितीत आणि आपल्या भागामध्ये जर चांगली सुविधा पाहिजे असेल तर किमान एक चार महिने किंवा सहा महिन्याला त्यांचा सर्वे असला पाहिजे आणि त्यांची एक कॅम्प असली पाहिजे ठीक ठिकाणी त्यासाठी लोकांना सांगणं गरजेचं आहे परत त्याची परतफेड म्हणून म्हणजे सगळ्यांसोबत सगळ्यांना माहिती देणं त्याची गरजेचं आहे थँक्यू